आमच्या घरात बऱ्याच प्रकारचे डॉक्टर आहेत आणि मोठमोठ्या हॉस्पिटल असल्याचे नाही इथे मोठं हब आहे आणि यांना प्रशिक्षण देण्यासाठी पण पुरेशा शैक्षणिक संस्था दे जि एनेम वि एनेम कॉलेज आहेत किंवा जी एम शी आहे आणि गरमेंट हॉस्पिटल जे गरमेंट मेडिकल कॉलेजदेखील आहेत आणि ज्या नर्शिंगचे जे विद्यार्थी आहेत नर्शिंगचे विद्यार्थी जर नर्शिंग कॉलेज दोन चार असल्यामुळे तिथे ते शिकतात आणि बरंच काही शिकून त्या संस्थेला संस्थेकडेच जातात